माझ्या घराच्या आजूबाजूला बरेचसे ग्रंथालय आहे त्यामध्ये मी माझा संध्याकाळचा वेळ ग्रंथालय वाचनासाठी देत असते त्याची टाईमिंग सकाळीसुद्धा असतात पण मी वेळातून वेळ काढून ग्रंथालय वाचत असते त्या ग्रंथालयाच्या वाचनापासून मला बरेचसे फायदे झालेले आहेत वाचनाची गोडीसुद्धा निर्माण झालेली आहे ग्रंथालयाच्यामधून मला ग्यानाचं ग्यान मन जास्तीत जास्त मला ग्यान प्राप्त झालेलं आहे मलाही असं म्हणजे आजूबाजूनी ग्रंथालय असल्यामुळे मलाही असं वाटते की आपण माझं स्वप्न आहे की जास्तीत जास्त पु ल देशपांडे यांचे ग्रंथालयात यांच्या लेखनाच्या याच्यातून मला एक ग्रंथालय तयार करायचं आहे त्या ग्रंथालयामध्ये मला जास्तीत जास्त इतर दे देशांचे किंवा आजूबाजूच्या एंचे